मी ड्रायविंग करता करता नेटवर्क मार्केटिंगचं काम करत आहे आणि नेटवर्क मार्केटिंगमध्ये मला खूप मेहनत घ्यावं लागती मला एक एक माणसाला समजवून सांगावं लागते एक एक माणसाला फॉलोअप करावं लागते त्यांना बिझनेस प्लॅन त्याचं इन्कम कशी कशी मेहनत करावं लागती त्याची सेमिनार अटेंड करावं लागतात हे सर्व एक एक माणसाला मला सांगावं लागते आणि त्यांना सेमिनारला न्यावं लागते जेव्हा एखादा माणूस निगेटिव असतो जेव्हा एखादा नाही म्हणतो तरी मला त्याचा राग येत नाही मी दुसरा दुसरा मित्र बघतो आणि त्याला सेमिनारला घेऊन जातो आणि माझं जे ध्येय आहे माझ्या मनामध्ये जे आहे की बुवा मला अचिव्ह करायचं आहे मला पुढं जायचं आहे मला खूप मेहनत घ्यायची आहे मला खूप पैसा कमवायचा आहे त्यामुळे मी मित्रांना प्रोत्साहित करतो त्यांची मदत करतो त्यांच्यासाठी वेळोवेळी धावून जातो त्यामुळे कसं आहे की मी नेटवर्क मार्केटिंगमध्ये मला खूप चांगला अनुभव आलेला आहे की तिथे अचिवमेंट करावं लागतात त्यासाठी मेहनत करावं लागती खूप लोकांना भेटावं लागते काही लोक निगेटिव मिळतात काही लोक पॉजिटीव मिळतात सर्वच आपल्यासोबत येतात असं नाही आहे काही आपल्याला हाव म्हणतात काही नाही म्हणतात तरी त्या गोष्टीचा मला राग येत नाही आणि मी प्रत्येकाला प्लॅन व्यवस्थित आणि चांगला समजवून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि जिथे जिथे सेमिनार असतो तिथे तिथे त्यांना आपल्यासोबत घेऊन जातो आणि नवीन नवीन लोकांशी त्यांची भेट गाठ घालून देतो म्हणजे नवीन प्लॅन त्यांना चांगला समजतो आणि ते मला माझ्यासोबत काम करायला सुरुवात करतात